महाराष्ट्र राज्याचे राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी खाद्यपदार्थाची विशेषता आहेत जसे की मुंबईचा वडापाव नागपूरचे पोहे अमरावतीचा गिला वडा शेगावची कचोरी पुणे कोल्हापूर मिसळ आणि बरेच काही तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रसिध्द रेस्टॉरंट आहे जसे की हलदीराम रघुवीर बिकानेर चितळे जयसूर्या रेस्टॉरंट डाईन फाईन रेस्टॉरंट